हल्ली वर्तमानपत्रांमध्ये येणाऱ्या अर्थविषयक बातम्या किंवा माहिती बरेचसे वाचक सजगपणाने वाचतच नाहीत परंतु माझं ठाम मत की वृत्तपत्रांनी साध्या सोप्या भाषेमध्ये वाचकांना समजेल अशा भाषेमध्ये आर्थिक स्तंभामध्ये लघु किंवा कुटीर उद्योग किंवा शेतीसारख्या व्यवसायांच्या संदर्भामध्ये माहिती द्यायला सुरवात करायला हवी खरं तर हे अर्थ संदर्भातील जे टॉपिक आहेत विषय आहेत मुद्दे आहेत त्या सर्वसामान्यांना समजतील अशा पद्धतीने वृत्तपत्रातून मांडणी करायला हवी अशी अपेक्षा एक सामान्य वाचक म्हणून करतो